आपल्या हिंदू संस्कृतीत प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती शेती हा व्यवसाय खूप छान आहे आजकाल सगळ्यांना खूप शेती करणे खूप आवडू लागले आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर प्रयोग करायला लागले आहेत आता काही पहिल्यासारखे बैल हे नाही आहेत त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारचे न ट्रॅक्टरने हे शेती नांगरणे खूप सोपे झाले आहे पै पेरणी हे सुद्धा आता ट्रॅक्टर न हे ट्रॅक्टरनेच होते त्यामुळे शेती ही ब भरपूर प्रकारचे खत घालतात फवारणी करतात त्यामुळे पिकं पण भरपूर य ए येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणे पण आता उपलब्ध झालेले आहेत खतं आहेत त्यामुळे आणि पाणी पण भरपूर असल्यामुळे शेती हा व्यवसाय हा खूप महत्त्वाचा आहे